मी फ्लिपकार्डवरून जो ऑ नेकलेस ऑर्डर केला होता तो तस्सा न तस्साच घरी आला अगदी छान होता नेकलेस मी साडीवर घातला लाच्यावर घातला सर्वांना खूप आवडला सर्वांनी माझी तारीफ केली आणि एकदम ग गळ्याभोवती होता तर छान दिसत होता एकदम जसे न जसेच मोती डायमंड तसे न तसेच होते आणि एकदम छान दिसत होता मला सगळेच बोलत होते की खूप छान दिसतोय नेकलेस मला पण ऑर्डर करायचाय तर मी त्यांना पण सांगितलं की तुम्ही फ्लिपकार्टवरून नेकलेस ऑर्डर करा एकदम जशी न तशीच कंपनीने नेकलेस आपल्याला घरी पाठवते आणि जसं पाहिजे तसाच आपल्याला भेटतो पैसे पण कमी घेतात आणि एकदम वस्तू चांगली म्हणजे चांगलीच भेटते